हो हो येतो आहे आवाज बोल ना एकदम छान खूप दिवसांनी फोन केला आता मी जिथे राहते तिथे सगळा रेंजचा प्रॉब्लेम येणार काय करणार हं काय म्हणते आहेस अरे बापरे बाहेर जाण्यापेक्षा इथे जवळपास काही कार्यक्रम वगैरे असला तर बरं होईल एखादं नाटक किंवा एखादा मूव्ही किंवा एखादा लाईव्ह शो असला काही

हां हां हां मी मागे वाचलं होतं तर मग मग असाच विचार केला की आपल्याला एवढा वेळ मिळतो आहे की नाही मला असं वाटतं ते सलग दोन कार्यक्रम आहे काहीतरी हो का हां हां अच्छा अच्छा हं बघते मी माझं श माझं हं व्यस व्यस्तता कशी आहे बघते मी जरा कार्यक्रम नाही नाही नाही असं नाही सांगणार खरंच सांगूनच जायचं नाही असं नाही सांगणार खरंच सांगून जाईल काय असेल ते मी तुमच्या बरोबर नाही तुमच्याबरोबर असल्यावर तसा काही अडचण येणार नाही सांगितल्यावर हं हां आपण मागे मला तर मी एकदा कार्यक्रम पाहिलेला आहे तो आणि तुझ्याबरोबर जायला परत मजा येईल पण हं आयुष्यावर बोलता येईल काही ऐकता येईल बोलता येईल हां हां चालेल आणि सांगते नं तसं मी मला साधारण कार्यक्रमाला तर बारा एक वाजता आहे काहीतरी नं अकराला आहे का मग मी दहाच्या बसनं येते साधारण पावणेअकराला मी शालीमारला उतरेल हं तसं मी तुम्हाला हे टाकून ठेवतेल हं हो पावणेअकराला आले तरी मग आपल्याला किती जातं आहे अरे बापरे माझी तर लॉटरीच लागली आहे चालेल छान वेळ घालवता येईल आपल्याला हो हो हो

हा तसं टी हा तसं घरी टीव्हीवर पण पाहिलेलं आहे मी

हां आणि तुझी सोबत असल्यावर तर आणखीच छान वाटेल चालेल चाले खूप छान हो हो चांगली कल्पना आहे हो हो करूया करूया हो हो हो हां नाही शक्यतो बुकिंग करून घ्यावं लागेल कारण हो करून टाक फायनल आणि कारण लवकर केलं तरच मिळेल चांगली जागा वगैरे पण कारण ह्या कार्यक्रमाला खूप गर्दी पण असते नं खूप प्रसिद्ध असल्यामुळे गर्दी असते हं

हां हां हां हां हां हां

चालेल चालेल ठीक आह ठीक आहे अगदीच छान हो हो मस्त चला वाट बघेल मी कार्यक्रमाची हो हो चल